आमच्या गावामध्ये सर्वात आम्ही तर खूप खूप खेळ खेळत असतो त्यापैकी मला आवडणारा एक गेम म्हणजे ते आम्ही खेळत होतो चुसूर मेंडा चुचूर मेंडा खेळताना माझा एक वेळेस हात सहावी म्हणजे मी असताना माझा हात पण तुटला हात तुटला पण तो गेमच तसा खतरनाक असतो त्या गेमचा रुल्स कसं आहे एक गोल डब्बा एक गोल डब्बा किंवा स्टेज स्टेज असते बघा जसं उंचावर स्टेज स्टेज माहिती आहे का स्टेजवर ग्रुप असतात ग्रुप असतात आणि पंधराजण वीसजण त्याच्या किती पण असतात आणि बाहेर एकावर डाव येत असतात डाव म्हणलं तर त्याच्यावर तो त्याचा एक त्याला असं एक कार्य दिलं असते की सर्व जेवढे पण विद्यार्थी आतमध्ये आहे त्यांना एक एक करून बाहेर काढणं एक एक करून बाहेर काढणं आणि जेव्हा तो बाहेर काढत असतो ते आतमध्ये जेवढे ग्रुप आहेना त्याला भदा हातानं मारू शकतो असं मारू शकतो त्याला पण जो एकदा टेजच्या खाली त्या राऊंडच्या खाली आला तो मग त्याला साथ देऊ शकतो जसं आता त्यानं त्या एकट्या विद्यार्थ्यांना चार जण आणले चार जण पाच जण हे मिळून मन त्या सर्वाला काढायचा प्रयत्न करायचा काढायचा प्रयत्न करताना मग ह्या भदाभद मार खाऊ शकतं मार खाण्यात मग ते तसा गेम आहे आणि हा गेम आम्ही खूप आमच्याकडे खूप फेमस आहे याला चुचूर मेंडा हा गेमचं नाव आहे आणि हा खूप मला खूप आवडत होता आणि गावामध्ये खूप सारे खेळ खेळत असतात लगोरच्याा लप्पन छप्पन डब्बा फोडणी कायदा गुदी पाणी पोयणी चिरघोडा कंचा कापी हे बसलेले दे खेळ आहे ते काय म्हणलं दगडं शिपटनी गोटे मारणी ठस्सा अब्बक डुब्बक म्हणलं तर तगिरी डांडा असे खूप सारे गेम आम्ही आमच्याकडे खेळत असतो आणि सर्वात म्हटलं त्यानं ते शिपटणी शिपटणी माहीतच आहे सर्वाला क्रिकेट तर हा आमचा आमच्या गावातच क्रिकेटच्या आमच्या वार्ड आमचा गाव हा बाराशे तेराशे लोक टोटल आहे पण आमच्या एका वार्डामध्ये सहा सात टीमा निघणार एवढा मोठा वार्ड आहे वार्ड नंबर एक कायरगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील कायर या गावची गोष्ट आहे आणि खूप छान गाव आहे माझा चांगले स्पोर्ट खेळतात तिथं